पूर्वीच्या काळी साधारण आपल्याला पैशाची गरज लागली तर आपल्याला एक तर बँकेची वाट बघायला लागायची बँक कधी उघडेल किंवा कोण मदत करणारा असेल तो कधी भेटेल किंवा मनी ऑर्डर अशा थ् स्वरूपात आपल्याला पैशांची गरज आपली पूर्ण करता येत होती पण त्यासाठी काही वेळ लागायचा उशीर व्हायचा पण आता आर्थिक क्षेत्रामध्ये इंटरनेट बँकिंगमुळे डिजिटल आणि डिजिटल पेमेंटमुळे आता हे सगळं सोपं झालेलं आहे हे द् ब जागेवर दुसऱ्या समोरून आपण माणूस आपल्याला लगेच पैसे पाठवू शकतो त्यामुळे जास्त वेळ लागतं नाही